मला स्वयंपाकाचा छंद हा माझा आईकडनं मिळाला माझी आई खूप छान स्वयंपाक करते ती जे पण व्यंजन बनवते खूप स्वादिष्ट असते तिच्याकडनं मी स्वयंपाक करायला शिकली तिने मला खूप छान छान पदार्थ बनवायला शिकवले जसं मटन झालं पुरणपोळी शिरा मग पोहे हे सगळं जे बेसिक होतं ते मी माझ्या मम्मीकडनं शिकले आणि त्यानंतर यूटूब बघून बघून खूप सारे पदार्थ बनवायला शिकले मग माझे जे पदार्थ खाऊन माझा भाऊ माझा म्हणजे खूप अप्रिशिएट करायचं मग ते पण ऐकून असं वाटलं की नवीन नवीन पदार्थ केले पाहिजे काही फ्युजन केले आणि मग नवीन पदार्थ बनवले स्वतःचे आणि मग नंतर असं करून करून आता मी खूप सारे डिशेस बनवू शकते जस आता मी इटालियन बनवून घेते चायनीज फूड पण बनवून घेते सीफूड पण आता मला चांगलं बनवता येतं